हॅलो नीरज गॅस एजन्सीचा नंबर आहे ना हा हां मी आदर्शनगरमधून सुनीता विलास पडवळ बोलत आहे आदर्शनगर आपलं जिथे यशस्री क्लासेस आहेत ना तिथून सर आम्ही गॅसचं बुकिंग दोन चार दिवसापूर्वीच केलेलं होतं पण आम्हाला गॅस अजून मिळालेला नाही आत्ता रात्री अचानक आमच्याकडे एवढे मोठे पाहुणे आलेले आहेत स्वयंपाक करायला गेलेले आणि गॅस संपला आता खूप मोठे मोठी अडचण निर्माण झालेली आहे आता घरात माझ्या लहान मुलं आहे दोन लहान मुलं आहेत सासू सासरे आहे ती आजारी माणसं आहे डायबिटीक पेशंट आहे त्यांना वेळेवरती जेवण वगैरे मला द्यावं लागतं असं बुकिंग करूनही आपण आपली सेवा जर वेळेवर देत नसाल तर केवढा मोठ्ठा गोंंधळ निर्माण होतो ठीक आहे आत्ता बुकिंग जस् इमर्जन्सी काही कारणाने झाले नसेल तर इमर्जन्सी बुकिंग करून घ्या माझा ग्राहक नंबर आहे सहा एक नऊ चार आठ शून्य आणि काही करून तुम्ही मला हे बुकिंग करून आत्ताच्या आत्ता सिलेंडर उपलब्ध करून द्या इमर्जन्सी असेल केस समजून मला ते द्या ओके धन्यवाद